चौदा चार अठराशे एक्याण्णव तेवीस सात एकोणीशे त्र्याऐंशी सहा सात एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठावीस अकरा दोन हजार वीस बावीस सात दोन हजार